मराठी भाषा ही मायबोली भाषा असल्यामुळे मराठी भाषा ही घरामध्येच बोलली जाणारी भाषा असली तरीही त्या भाषेमधे काही संस्कृतमधले जसेच्या तसे शब्द ही परंपरागत चालत आलेले आहे जसे आपण की ग्लासला ग्लासेस म्हणतो ती भाषा मराठीमधली इंग्लिशमधे कन्व्हर्ट झालेली नाही आहे अशी खूप सारे भाषा आहे जी परिस्थितीनुसार आणि कालांतराने तेच शब्द जसेच्या तसेच वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याचे मराठी भाषा मराठी भाषावर चांगलाच परिणाम झाला आहे मराठी भाषा ही एक लवचिक भाषा असल्यामुळे पाहिजे तिथे ते कन्व्हर्ट होतात आणि त्याचा अर्थ पूर्ण निघून जातो त्यामुळे मराठी भाषेमधे कोणतीही भाषा जर आली तर मराठी भाषेचा उच्चार हा सोपा आणि सरळच होत असतो त्याचा परिणाम हा मराठी भाषेवर चांगलाच झालेला आहे